हां नमस्कार बोला अच्छा त्या रोजगार मेळाव्यात रोजगार मेळाव्यात तुम्ही भेटला होता बरं बरं

बरं बरं अच्छा अच्छा ठीक आहे आपण रोजगार हा विषय देशभर राबवतो आहे आणि आता आपण रोजगार या विषयावरच भारतातल्या वाढत्या बेरोजगारीवर आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहे आर्थिक त्याला रोखण्यासाठीच एक भारतातल्या एकवीस राज्यामध्ये या विषयासाठी यात्रा आपण काढत आहे तुमचा प्रश्न आहे आपल्याला वर्धेमध्ये काय करता येईल वर्धा तर या आपल्या आमच्या विचारांचं म्हणजे रोजगार विकेंद्रित रोजगारांचं एक माहेरघर आहे म्हणूनच आपण मी वर्धेमध्ये खास करून गेल्या पंधरा वर्षात या विषयाचा अभ्यास करण्यासाठी इथं होतो आणि त्या संदर्भात आपण वर्धेमध्ये बरेच उक उपक्रम पाहले अभ्यासले केले आहेत अनुभव घेतले आहेत बऱ्याचशा संधी आपल्यामध्ये आहे पहिले तर आपण पाहालं पाहिजे आपल्या वर्धेत असू किंवा देशात एक नकारात्मक मानस आहे आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे म्हणून बेरोजगारी आहे असं मुळीच नाही आपल्या देशात लोक आहे म्हणून गरज आहे गरज ऐका ना ऐ ऐका ना ऐका आपण आता मूळ पहिले समजून घेऊ बेसिक त्याचं आणि मग आहेच आहे सर्व आपल्याकडे लोकसंख्या आहे म्हणजे आपण म्हणून गरज आहे बरोबर आहे गरजा आहे म्हणून रोजगार आहे बरोबर आहे मग हे रोजगार कुठून निर्माण होतात अन्न वस्त्र आणि निवारा यात माणसाच्या तीन गरजेतून रोजगार निर्माण होतात ते जर आपण वाटले आपण तसा विचार केल्यापेक्षा इंडस्ट्रीचा विचार केल्यापेक्षा स्वतःच छोट्या ज्या आता आपण पाहारसं पाहतो की आपल्या भारत देशामध्ये खादी ग्रामो त्यानंतर एक मध्यम आणि लघु ग इंडस्ट्री आहे तुम्हाला माहीत आहे गव्हर्मेंटचे एम एस एम ई वगैरे मोदीजी आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे स्टेशनवर ॲड करतात आणि आपल्या देशामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळं सर्वांना रोजगार मिळा मिळावे किंवा सर्वांना रोजगार आपल्या रोजगारावर सर्वांचा हक्क आहे या देशात मी तुम्हाला तेच सांगतो रोजगार जर वाटले माणसं आहे म्हणून गरज आहे गरज आहे म्हणून रोजगार आहे ते जर वाटले तर सर्वांसाठी आहे नाही वाटले ते जर टाटा बिर्ला किंवा आंबानी अडानीसारख्या दोन चार उद्योगपतींनाच दिले तर मग इतरांसाठी रोजगार नाहीत म्हणून तुम्हा युवकांपासून आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही रोजगारावर बोलताना काही मुळातले बेसिक समजून घेतलं पाहिजे सोबत मग आपल्याला याच्यामध्ये खूप मोठी क्रांती करता येते आपल्यामुळे अन्न वस्त्र निवारा ह्या तीन माणसाच्या गरजा आहे वर्धेमध्ये पहा प्रत्येक माणूस तुम्ही गावातला घ्या किंवा शहरातला घ्या शवातला शहरातला जर तो ते जास्त खर्च करतो आपण एखाद्या गावाचं उदाहरण घेऊ छोटंसं तुम्ही इंडस्ट्रीज सोडा ना हो वर्धेतली एखाद्या गावातलं उदाहरण घेऊ त्या गावाममध्ये हजार लोक जर राहात असेल तर त्याचा महिन्याचा खर्च किती आहे एका माणसाचा रोजचा हे काढला का तुम्ही गणित

मी जरूर या मी तुम्हाला या विषयावर खूप